चप्पलची पॅरेगॉन कंपनीबद्दल तुम्हाला सांगतो मी पॅरेगॉनची चप्पल घेतली आणि काही दिवसापूर्वीच घेतली आणि ही पॅरेगॉनची चप्पल पॅरेगॉन कंपनीची चप्पल चं खूप वाईट अनुभव आला आणि ही कंपनी ची जी चप्पल घेतली आणि घालून एक दिवस पैदल शेतात गेलो आणि शेतात जाईपर्यंत ही चप्पल तुटली म्हणून म्हणतो की पॅरेगॉन कंपनीची चप्पल तुम्ही बिलकुल वापरू नका कारण ही चप्पल खूप वाईट आहे आणि याची क्वालिटी लय खराब आहे म्हणून म्हणतो की हा माझा वाईट अनुभव आलेला आहे तुम्ही पॅरेगॉन कंपनीची चप्पल अजिबात वापरू नका